हॅलो वैशाली तू क्लासला का बरं नाहे आली गं आज हो का अगं मग पहिले कळवायचं नं मला हो का बरं बरं ठीक आहे आता कसं वाटतं तुला बरं वाटतं का उद्या क्लास मग तू उद्या क्लासला येऊ शकणार नाही का बरं ठीक आहे मग परवाला क्लासला ये आपल्याला डान्सच्या वेगळ्या वेगळ्या टेस शिकायच्या आहेत नं त्याच्यामुळे हो ये मग आं तब्येत ठीक असली तर येऊन जा नाही तर मग मला कॉल करून सांग अकरा वाजता ये एक तास एक तास लागेल आपल्याला हो नाही आपण इथं आल्यानंतरच ते मॅनेज करू पूर्ण हो नाही नाही चालून जाईन मला माहिती नव्हतं नं तुझी तब्येत ठीक नाही पण तू क्लासला आली नाही त्याच्यामुळे मी तुला कॉल केला आहे

ओके ओके पण उद्या क्लासला नाही आली तर मग परवाला तरी येऊन जा अकरा वाजता ठीक आहे बरं बरं ठीक आहे मला कॉल कर पण आं तब्येतीची काळजी घे मग तुझी ठीक आहे तब्येत चांगली असली तर परवाला येऊन जा ठीक आहे हो ठीक आहे चाल